माझ्या ओळखीचे कंटेन क्रियेटर आहेत ज्यांना नृत्याची खूप आवड होती पण त्यांना तितकासा पुरेसा नृत्य आहे तो प्रदर्शन करण्यासाठी त्यांना संधी आहे ती मिळत नव्हती तर त्यासाठी त्यांनी तंत्रज्ञानाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जसं की आपण म्हणू शकतो यूटूब आहे त्यानी युटूबवर स्वतःचा चॅनल आहे तो क्रिएट केला अन तिकडे आपल्या नृत्याच्या जे काही व्हिडीओ होत्या ते त्यांनी उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे त्यांचे व्ह्यूज आहेत किंवा त्यांना खूप सारी प्रसिद्धी आहे ती त्या यूटूबकडून मिळाली तर तंत्रज्ञानाच्या वापराने कसं एक व्हिडीओ जर तुम्ही पोस्ट केला लोकांना आवडला तर ते नक्कीच दुसरा व्हिडीओसुद्धा तुमचा पहायला येतात तर मी तुम्हालासुद्धा माहीत असेल पायल पाटील म्हणून एक आहे जी कंटेन क्रिएटरसुद्धा आहे तर तिचा एक स्वतःचा यूटूब चॅनल आहे तर त्या चॅनलवर तिने आपल्या नृत्याच्या त्याचप्रमाणे इतर सारे कंटेन आहेत तेसुद्धा उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे आज ती आमच्या एरियामध्ये तरी खूपच प्रसिद्ध झालेली आहे तर अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा त्यानी वापर करून फक्त एका जिल्ह्यासाठी नं उपलब्ध राहता आता त्या दोन ते तीन जिल्ह्यांमध्ये सुद्धा त्यांचं नृत्य आहे तर पाहिलं जातं आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ह्या व्यवसायातून ह्या यूटूबच्या माध्यमातून पैसेसुद्धा कमवले आहेत